शेअर बाजारामद्दल मला तर काही माहिती नाही पण बाहेर कुठून माहीत झालं शेअर घ्यायचे कमी पैशात आणि विकायचे जास्त पैशात कधी विकायचे कमी पैशात तर घ्यायचे जास्त पैशात असं होते